भारतीय प्रसार माध्यमांबद्दल माझे मत असे की प्रसार माध्यमे आपल्याला ज्या काही बातम्या देत आहेत त्या सर्व खऱ्या असतील या आपण पूर्णपणे सांगू शकत नाही पुष्कळशा बातम्या त्यात खऱ्या असतात तर काही राजनीतीबद्दलच्या वगैरे काही अशा बातम्या असतात त्या म्हणजे खूप लांबवण्यात येतात म्हणजे असं असतं की काही असं म्हणजे त्यामध्ये तथ्यही नसेल किंवा त्यामध्ये सुस्पष्टता पण नसेल तसंही बोलण्यात येतं आणि तसंही सांगण्यात येतं मी काही काही बाबतींमधे त्या प्रसारमाध्यमांबद्दल काही बाबतींमध्ये मी त्याच्या सपोर्टमध्ये पण आहे आणि काही बाबतींमध्ये मी त्याच्या अगेन्स्टमध्ये पण आहे सर्व बाबतींत प्रसारमाध्यमे प्रसारमाध्यमातून आपल्याला बरीच काही माहिती मिळत असते तसं तर पण त्या सगळ्याच खऱ्या असतील असं काही नाही आणि मला महिती असलेले प्र सुप्रसिद्ध म्हणजे मी द इंडियन एक्सप्रेस द हिंदू द टाईम्स ऑफ इंडिया द हित्वादा लोकमत नवभारत आणि न्यूज चॅनल्समधे ए बी पी माझा झी न्यूज एन डी टी व्ही न्यूज हे सर्व न्यूज पेपर्स आणि न्यूज चॅनल्स मला माहिती आहेत